सोळा चार पंच्याण्णव रोजी माझं लग्न झालं तेरा पाच तेरा पाच पा शहाण्णऊमध्ये मला एक मुलगी झाली मोठी आणि सहा सात नव्याण्णवमध्ये लहान मुलगी झाली आणि चार दोन दोन हजार सात म मध्ये चारमध्ये मला मुलगा झाला आणि चौदा सहा सहासष्टमध्ये आम्ही त्यांचा त्यांचा जन्मदिवस आहे आम्ही त्यांचा बड्डे पण सुद्धा चांगला करतो